हलो नमस्कार राजवर्मा बोलत आहात नमस्कार मी गौरव राऊत बोलत आहे सुखकर्ता हॉटेलमधून तर सर आम् मला हलो हलो हां सर तर मला आपल्याला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या ज्या मागल्या लकी ड्रॉमध्ये जेव्हा तुम्ही सगळेजण आला होता जे आमचे रेग्युलर कस्टमरच आहे तुम्ही पण तर त्यांच्या सगळ्यांमधून तुम्हाला आणि दोन तीन आणखी कस्टमर्स आहे तर त्यांना लकी ड्रॉ लागलेला आहे तर लकी ड्रॉमध्ये सर ऑफर अशी आहे आमच्याकडे की आता ह्या वीकच्या वेनस्डेला तुम्हाला जे आहे आम्ही ऑफर देतो आहे ते तसं आहे की जे महाराष्ट्रीयन थाली आहे तर कपल्स आहे सर कपल एंट्री जसं तुम्हाला माहीत आहे कपल एंट्री आहे तर तुम्ही आणि वहिनींना तर तुम्हाला फक्त टू हंड्रेडमध्ये टू हंड्रेडमध्ये अनलिमिटेड तुम्हाला जेवण आहे दोघांना महाराष्ट्रीयन थालीचा हो हो सर फक्त ट्रू टू हंड्रेडमध्ये तुम्हाला अनलिमिटेड जेवण आहे हो की नाही आणि

हो सर हो सर तर डिशेसमध्ये सर आयटम्स आहे पाच आयटम आहे एक झुणका भाकर ठीक आहे झुणका भाकर आहे पुरणाची पोळी आहे ठीक आहे आणि दही पुरी ज्याला म्हणतो बरोबर दही पुरी आहे आणि आहे ना तेच सर आणि परत ते कॉम्प्लिमेन्ट्री आमच्याकडे खव्याची पुरी आहे बरोबर हो आणि व पुलाव व्हेजिटेबल पुलाव तसं हे पाच आयटम असणार आहे आणि अनलिमिटेड आहे सर सर हे य म्हणजे वेनस्डे टू संडे बहुतेक हो संडे सर मी सर आशा करतो की तुम्ही नक्कीच सर वहिनीला घेऊन या आणि नक्कीच सर आणि लकी ड्रॉचा पूर्णपणे लाभ उचला धन्यवाद सर